कव्वाली हा एक गीत प्रकार आहे प्रामुख्याने हा उर्दू भाषेत गायला जातो अमीर खुसरो हा या कव्वालीचा निर्माता मानला जातो भारतामध्ये दिल्ली हैद्राबाद साईडला कव्वाली गाण्याचे प्रमाण जास्त आहे मागं मी एकदा माझ्या नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते त्यावेळेला तिथं रात्री कव्वालीचा कार्यक्रम होता जवळपास रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत विविध प्रकारच्या कव्वाल्या आम्हाला ऐकवण्यात आल्या मला असं वाटलं त्यावेळेस की ईश्वराला मारलेली कळकळीची हाक त्यातून जाणवत होती प्रत्येक उर्दू भाषेचा अर्थ काही कळत नव्हता नीट परंतु त्या कव्वालीचं संगीत त्या मध्येमध्ये वाजणाऱ्या ठेक्यामधल्या टाळ्या नाद हे ऐकायला खूप छान वाटत होतो तो कव्वाली गाणारा आणि आम्ही ऐकणारे दोन्ही दोघेजणंही मंत्रमुग्ध झाले होते ही जे कव्वाली गातात ना तर जो कव्वाली गाणारा असतो त्याला कव्वाल असं संबोधण्यात येतं नुसरत फतेह हासुद्धा कव्वालीचा बादशहा म्हणून ओळखला जातो तसंच अल्ताफ राजा यांनीसुद्धा कव्वाल्या गाऊन लोकांची भरपूर मने जिंकली होती अलीकडलं सांगायचं तर चांद कादरी याने देखील अतिशय उत्तम प्रकारे कव्वाली गायन केलं आहे मध्ये मी एकदा पाहिलं यूट्यूबवरती तेव्हा मेरे घर आना प्यारे नबी मेरा घर चमकाना प्यारे नबी ही एक सुंदर कव्वाली ना एक तेरा चौदा वर्षाच्या मुलानी गायली होती खूप छान वाटली मी दोन तीन वेळेला ही कव्वाली ऐकली कव्वालीमध्ये एक मुख्य जो गायक असतो तो गात असतो आणि जेव्हा पुन्हा पुन्हा ती गाण्याची ओळ असते ना तेव्हा तो असा कोरस ती गाणी ते गाणं गात असतो ते बोल किंवा गाण्याचं ध्रुवपद ते कोरच गात असतो आणि त्या ठेका जो आहे ना गाण्याचा त्याच्यावरच्या ज्या टाळ्या त्या ऐकायला ना खूप म्हणजे खूप छान वाटतात हिंदी चित्रपटांनासुद्धा कव्वाली घेण्याचा मोह आवरला नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ओ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही तू अभी तक है हसी और मै जवा तुझपे कुरबान मेरी जान मेरी जान ही एक लोकप्रिय कव्वाली आपल्या मराठी चित्रपटात देखील कव्वालीच्या धर्तीवरती गाणं म्हणजे जवळ ज कव्वालीच आपल आपल्याला त्याला म्हणता येईल अशा प्रकारे मराठीतसुद्धा म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली मला आठवते झुंज हा चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये मला वाटते हां उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी एक सुंदर कव्वाली सादर केली होती ती माझ्या मनाला अतिशय भावली त्याचे बोल मी तुम्हाला बोल म्हणून दाखवते कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू कोण होतास तू काय झालास तू यामध्ये ना कालची स्त्री आणि आजची स्त्री याच्यामधली तफावत किंवा कालचा पुरुष आणि आजचा पुरुष यांचं तंतोतंत वर्णन त्या कव्वालीमध्ये दिसून येतं आणि ती पूर्ण एकदा तुम्ही वेळ मिळाला तर नक्की ऐका पूर्ण ऐकल्यानंतर खरोखर अर्थपूर्ण अशी ती कव्वाली आपल्याला वाटते कव्व कव्वालीमुळे ना सगळे असा समूह एकत्र येतो बघा आणि म्हणजे खूप छान वाटतं तो एक म्हणजे संगीताचा प्रकार अलीकडे तर म्हणजे नाट्यसंगीतामध्ये सुद्धा या कव्वालीचा थोडासा थाटबाट त्या नाट्यसंगीतामध्ये सुद्धा आपल्याला दि दिसून येतो मराठीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं मगाशी तसंच मराठीमध्येसुद्धा आपल्याला ह्या कव्वाल्या ऐकायला मिळतात असा हा एक गीत प्रकार म्हणजे कव्वाली होय